आमच्या गा शहराच्या शेजारी विविध श द इतर शहरांमध्ये विविध शाळा आहेत त्या ठिकाणी आमच्या गावातील मुलं बसमध्ये जातात व त्याला नियमित बसही असतात बसच्या टाइमवरूनच मुलांना तो टाइम मॅनेज करावा लागतो तिथले शिक्षण अतिशय दर्जेदार आहे असं म्हणता येणार नाही कारण कारण प्राथमिक शिक्षण जो शिक्षणाचा बेस असतो तो त्या ठिकाणी मिळत नाही गावातील मुलांना ट्यूशन लावणं परवडत नाही त्यामुळे मुला ग ग्रामीण भागातील मुलांचा बेस आहे तो बेस पक्का होत नाही त्यामुळे शिक्षण घेण्यामध्ये विविध अडचणी येत असतात